मी आज तुम्हाला मी घेतलेला प्रोडक्टबद्दल माझा पॉजिटिव एक्सप्रियंस सांगणार आहे तर मी मिर्झा मोबाइल गॅलरीमधून एक मोबाइल विकत घेतला होता रियलमी नारजो थर्टी फाइव्ह जी चा आणि त्याचा मला खूप पॉजिटिव असा एक्सप्रियंस आला आहे त्यात माझा एक्सप्रियंस सांगायचा म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला माझ्या मोबाइलचं बॅटरी बॅकअप खूप आहे एकवेळा चार्जिंग केल्यावर तो मला एक वन डे काही कारण पण चालतो आणि त्याच्यानंतर त्याची त्याचा जो चार्जर आहे तो सिक्स्टी वॅटचा आहे त्याच्यामुळे त्याची जो चार्जिंग आहे ती खूप फास्ट होते आणि कमी वेळात मी लवकर चार्जिंग होते याच्यामुळे माझा वेळ वाचतो आणि वेळ वाचला की मग माझा वेळ चांगल्या कामात युटीलाइज होतो त्याच्यानंतर मोबाइलचं आणखी सांगायचं म्हणलं तर याचा जो कॅमेरा आहे तो ड्युएल प्लस ड्युएल कॅमेरा आहे तर याची क्ल्यारिटीपण खूप भारी आहे त्याच्यानंतर यआणखी सांगायचं म्हणलं तर मोबाइलसोबत मला याचा स्क्रीनगार्ड आला होता मोबाइलसोबत मला हेडफोन मिळाले होते मोबाइलसोबत आणखी मला त्याचा चार्जरपण भेटला होता तर हे जे सगळा एक्सप्रियंस आहे माझा हे माझ्या मोबाइलबद्दल आहे